डिजिटल आर्ट म्हणजे संगणक टॅबलेट स्मार्टफोन यांच्या सहाय्याने केलेलं चित्र ते जरी कमी वेळात होत असेल तरी आणि आकर्षक दिसत असेल तरी हाताने काढलेल्या चित्रामधील जिवंतपणा त्यात येणे अशक्यच आहे कोणत्याही माणसाने आपल्या भावनांच्या जोरावर जे केलेलं चित्रण असतं किंवा ती कलाकृती असते ती कधीही भावणारी असते आणि ती आपल्याला जास्त मोहक दिसते आवडते पण जिथे तांत्रिक बाबींचा जास्त समावेश आहे अशा ठिकाणी डिजिटल आर्ट नक्कीच उपयोगी होऊ शकतो पण मला मात्र हाताने केलेली चित्र जास्त आवडतात जवळची वाटतात कारण त्याच्यात कलाकार हा आपली कल्पना आपली भावना किंवा आपला संदेश दर्शवतो तो आपल्या पेन्सिलने किंवा शाईने किंवा त्या कागदावर इतर साधनाच्या मदतीने सपाट पृष्ठभागावर तयार केल्या कलाविष्कार असतो तो तेच म्हणजे मानवाने बनवलेली कलाकृती